ॲमेझॉनवरून रेडमीचं मी फोन घेतला होता त्या फोनला तीन वर्ष झाले तीन वर्षामध्ये पण अजून खूप छान माझा मोबाईल चालतो आहे आणि माझ्या हातून बरेच वेळा तो फोन कितीदा तरी पडलेला आहे पण पडून सुद्धा अजूनपर्यंत तो खराब वगैरे झालेला नाही आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मला त्यांनी फोन दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद